दादा दादा मला किराणा घ्यायचा आहे हा साबण पाहिजे एक डझन आणि आणि तेलाच्या पिशव्या पाहिजेत दोन हा हो संतूर

अजून खोबऱ्याचं तेल पाहिजे

अजून ना चार किलो पत्ती पाहिजे निरमा पाहिजे चार किलो ह्याच्यावर डिस्काउंट भेटते अजून अजून का पाहिजे कोलगेट पाहिजे ब्रश पाहिजे अजून बा अजून पाहिजे जीरा मशेराच्या दोन पॅकीट दहावाल्या अजून पाहिजे त्याच्यामध्ये खाक पाहिजे एक एक छटाक हा अजून पोहे पाहिजेत जाडवाले एक किलो अजून त्याच्यामध्ये फल्लीदाणे पाहिजे एक पाव फल्लीदाणे एक पाव अजून सुपारी

अजून सुपारी पाहिजे सुपारी पाहिजे एक छटाक पाहिजे हा अजून अजून का पाहिजे मला ए मोहऱ्या पाहिजे त्या वीस रुपयाच्या अजून जाडवाले पोहे झाले ना पातळवाले पोहे पाहिजेत अजून चिवड्याला दोन पिशव्या तेल हा अजून पातळवाले पोहे चिवड्याचे आणि पॉन्स पावडर पाहिजे

आणि अजून ए अजून नाही काय पाहिजे आणि चहाची पावडर अर्धा किलो तरी पण अजून चिवडा पाहिजे हळद हळदी पॅकिट आणखी आता मग त्याचं बिल किती होतं आहे हा हो एक पाव द्या एक पाव अजून काही नाही आता सगळं पॅक करून द्या आता ठीक आहे मग